अमरावती येथील कन्हैया हॉटेलमध्ये माझ्या परिवारासोबत जेवायला गेली होती तिथे आम्ही स सर्वांनी आपापल्या आवडत्या डिश ऑर्डर केल्या त्यामध्ये मी माझी आवडती डिश म्हणजे पनीर मसाला आणि काजू करी ऑर्डर केली आणि त्यासोबतच रोटीसुद्धा ऑर्डर केली तिथे तिथले जेवण आम्हा सर्वांनाच आवडले ते जेवण खूप छान होते पण रोटीची चव इतकी काही विशेष नव्हती ते कमी पैशामध्ये भरपूर क्वॉन्टिटी होती पण रो रोटीची टेस्ट इतकी काही विशेष नव्हती तसेच तिथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे गार्डनिंग वगैरे सांगितले बट तिथे गेल्यावर गार्डनिंग वगैरे काहीच नव्हतं त्यामुळं मला ती गोष्ट अजिबात आवडली नाही तसेच तिथे कुलर फॅन ए सी ज्यांना जे हवं त्या त्याची सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली होती आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे तिथे मराठी म मराठी फूड असल्यामुळे त्यांनी ते सर्व्ह करण करण्यासाठी सुद्धा मातीच्या भांड्यांचा युज केलेला होता ते खूप सुंदर प्लेटिंग केलेलं होतं त्यामुळे ते छान वाटायचं आणि दिसायला पण छान होतं आणि जेव्हा त्यांची टेस्ट घेतली तेव्हापण छा त्याची टेस्टसुद्धा छानच आली फक्त थोडे जेव्हा बिलिंग करायची वेळ आली तेव्हा कळलं की थोडीशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे रेट नव्हते तर त्याची कॉस्ट थोडी त्यांनी वाढवून दिलेली होती त्यामुळे मला ती गोष्ट थोडीशी त्या हॉटेलमधली आवडली नाही